माझे नाव पांडुरंग पोले मी औंढानागनाथ तालुक्यातील रहिवासी आहे आणि औंढानागनाथ हे एक पर्यटन स्थळ आहे भरपूर भारतातून लोकं तिथे येतात दर्शन घेतात तसेच नरसी नामदेव हे एक ठिकाण आहे तिथं संत नामदेव महाराजांचा जन्म झालेला आहे त्यांचं पण दर्शन घेण्यासाठी खूप पर्यटक इथे येतात आणि तिथे येऊन दर्शन घेऊन परत जातात आणि खूप दुरून दुरून लोकं जसं पंजाबमधून सुद्धा तिथे लोकं येतात त्यानंतर आपल्या भारतातले पर्यटक ठिकाण बोलल्यानंतर आपलं महाबळेश्वर काशी विश्वनाथ आता सध्या कुंभमेळा चालू आहे ते ठिकाण प्रयागराज त्याच्यानंतर बालाजी हे अशे भरपूर भारतातले पर्यटन स्थळं आहेत ब भारतात खूपब अलग अलग प्रकारचे पर्यटन स्थळं आहेत त्यात ताजमहल हे एक ठिकाण खूप फेमस ठिकाण आहे तिथं ते पूर्ण आपल्या जगात पण सातवे आश्चर्य ठिकाण आहे तेच ते बघण्यासाठी पूर्ण जगातून लोकं येतात तसेच भारतात खूप असे मंदिरं वगैरे संपूर्ण पर्यटन स्थळ आहेत पुन्हा नंतर काश्मीर कन्याकुमारी केरळ असे खूप ठिकाणं फिरण्यासाठी खूप आहेत आम्ही दरवेळेस जात असतो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या मध्यप्रदेशला त तिथे पण एक आपलं उज्जैन आहे उज्जैनला तिथं उजैनच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही जात असतो आणि मनप्रसन्न होते तिथे गेल्यावर वापस येताना पण मजा येते